हॅलो हां मी सुप्रिया ठाकूर बोलते आहे

हां मी डॉक्टर सुप्रिया ठाकूर बोलते आहे ओके

ओके तुमची स्किन सेन्सिटिव आहे का ओके या आधी कोणते प्रोडक्स यूज केलेले तुम्ही

ओके ओके आपल्या क्लिनीकमध्ये ना पिंपलसाठी सेन्सेटिव स्किनसाठी ना खूप सारे ट्रीटमेंट्स देतो आपण तर तुम्हाला सिक्स मन्थचं पॅकेज घ्यायला लागेल ह्यासाठी सिक्स मंथची ट्रीटमेंट केल्यांनतर तुमची स्किन नॉर्मल होईल पि तुमचे पिंपल्स जातील ते रेडिश तुमचं येतं ते जाईल आणि तुमची स्किन पण चांगली होईल नाही नाही ॲक्च्युली कसं ते तुमचं मुळापासून जायला हवं ना तुमचे जे पिंपल्ज आहेत ते आता तुम्ही वन विकसाठी ट्रीटमेंट घ्याल आणि वन विकनंतर जर रिपीट तुम्हाला झाले हे पिंपल्स प्रॉब्लेम तर मग परत तुम्ही क्लिनिकला येऊन हे कराल की तुमच्याकडून आम्ही ट्रीटमेंट घेतलेली बट स्टिल आम्हाला चांगला रिझल्ट नाही आला

हां तर ती सिक्स मंथनंतर तुमचं जे प्रॉब्लम्स आहेत ते ब्ल पिंपल्स प्रॉब्लम्स आहेत सेन्से सेन्सेटिव स्किन आहे रेडिशनेस येणं आहे ना ते तुमचं कायमचं कवर होऊन जाईल तुम्हाला हा प्रॉब्लम रिपीट फेस नाही करता येणार

हां मग तो ओके तुम्हाला जर ट्रीटमेंट नसेल घ्यायची असेल ना तर तुम्ही नुसतं प्रोडक्टस आमचे यूज करू शकता तुम्हाला जर आमची ट्रीटमेंट नसेल ना घ्यायची तर तुम्ही प्रोडक्टस पण पर्चेस करू शकता आम्ही हां आणि आम्ही त्याचीच ट्रीटमेंट देतो कारण सेन्सेटिव स्किन जी असते त्याला हे प्रॉब्लम्स लगेच येतात तुम्ही जरी धुळीत गेलात तरी तुम्हाला रॅशेस येणं हे स्वाभाविक आहे त्याच्यासाठी त्याचं प्रोटेक्शन असतं सनस्क्रीन्स असतात आपले फेसवॉश असतात ते तुम्हाला यूज करावे लागतील

नाही तुम्हाला एकदा क्लिनिकला व्हिजिट करायला लागेल यासाठी असं ऑनलाईन नाही आम्ही करत कारण तुमची स्किन इथेे येऊन चेक करतो आम्ही त्याच्यावर सगळं करून मग आम्ही ते प्रोडक्टस देतो कारण तुमची जसं स्किन तुम्ही नाही कसं आहे ना सर तुम्ही आता म्हणत आहे की तुमची स्किल सेन्सेटिव आहे पण एक्झॅक्ट ती कोणत्या टाईपची आहे आम्हाला कळायला हवं जर मी सेन्से सेन्सेटिव स्किनसाठी जर तुम्हाला प्रोडक्टस पाठवले आणि ते जर सूट नाही झाले आणि त्याच्यातून जर रॅशेस आणि अजून काय प्रॉब्लम्स आले तर तुम्ही परत आमच्या क्लिनिकला कम कम्प्लेंट करू शकता पिक्सवरून नाही आम्ही समजू शकत कारण तुम्हाला मेन क्लिनिकला व्हिजिट करायलाच लागेल हां मी तुम्हाला ॲड्रेस मेल करते तुम्ही तुमची अपॉइंटमेंट कन्फम करा मग तुम्हाला ॲड्रेस आणि सगळं इथलं लोकेशन मी मेल करते ओके ओके थँक्यू